दादा इथे तर खूप ट्रॅफिक जाम झाले ना आपल्याला स्टँडपर्यंत पोचायसाठी किती वेळ लागेल अजून अर्धा तास इतका वेळ दुसरा मार्ग नाही कोणता याच्यासाठी बघा ना आपण तिकडनं जाऊ शकतो ना फास्ट इथून खूप ट्रॅफिक दिसतं आहे या रोडवरून दुसरीकडून फास्ट जाऊ यात मला थोडं काम होतं हां बघा ना थोडं हां हां त्या रोडनं आपण जाऊ शकतो का हा जाऊ त्या साईडनं जाऊया आपण ठीक आहे ना ठीक आहे दादा दादा ठीक आहे त्या साईडनं जाऊ आपण जर लवकर गेल्यावर मला खूप मदत होईल ओके चला